आपला जो सांस्कृतिक वारसा आहे हा फार पुरातन वारसा आहे प्राचीन काळापासून सांस्कृतिक जडणघडण आपल्या समाजामध्ये आलेली आहे आणि आपला जो समाज आहे तो प्रगत सांस्कृतिक वारसा लाभलेला समाज आहे आता उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर आपला विवाह संस्था असेल आता विवाह संस्थेमध्ये सध्या डीजेची संस्कृती पुढे आलेली आहे आता जर आपण प्राचीन काळाचा विचार केला विवाह संस्था असेल आपला सांस्कृतिक वारसा असेल तर आपल्याकडे डी जे हा प्रकार कधीच नव्हता आपल्या इथे पारंपरिक धवला हा जो गीत प्रकार आहे तो गायला जात असे आणि विवाहाचा आनंद घेतला जात आहे तसंच सध्या विवाहाची संस्था जर आपण विचार केला तर दारूची आणि बीभत्स नाचाची जी काही प्रक्रिया आता सध्या चालू आहे आता सध्या दारू आणि डी जे ह्याच्या तालावर तरुण पिढी बेभान होऊन नाचते ही आपली संस्कृती नाही आहे आपली संस्कृती आहे व्यवस्थित आनंद घेणं आणि आपला आनंद इतरांसोबत साजरा करणं दारूमुळे आपण आपल्या कुटुंबाला जो काही त्रास देतो समाजाला जो काही त्रास देतो तो कुठेतरी थांबला पाहिजे दारू पिणं आणि बीभत्स नाच करणं ही काही आपली संस्कृती नाहीये आपला विवा आपली जी विवाह संस्था आहे आपला जो काही सामाजिक वावर आहे याच्यामुळे आपल्या संस्कृतीला कुठे गालबोट लागणार नाही आपली संस्कृती कुठे खराब होणार नाही आपल्या भविष्यकालीन पिढीला कुठे आपल्या या वाईट प्रवृत्तीतून त्रास होणार नाही याचा आपण विचार केला पाहिजे आणि सांस्कृतिक वारसा जतन केला पाहिजे जो आपला समृद्ध आहे ये हेच माझं स्पष्ट मत आहे आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या संदर्भात